हॅलो पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अहमदनगर का सर माझा मुलगा ॲक्च्युली त्याला ॲडमिशन घ्यायचं होतं ज्युनिअर के जीमध्ये त्याचं प्ले ग्रुप झालेलं आहे दुसऱ्या स्कूलमध्ये पण तुमच्या स्कूलमध्ये त्याला जुनिअर के जीला ॲडमिशन घ्यायचं आहे प्ले ग्रुपला इकडं संगमनेरमध्ये होता तो स्ट्रॉबेरी नर्सरी स्कूलमध्ये त्याचं झालं आहे आता तुमच्या स्कूलमध्ये त्याला ज्युनिअर के जीला ॲडमिशन घ्यायचं आहे ओके आणि तर काय काय फॅसिलिटीज असतात म्हणजे तुमच्या जुनिअर के जीच्या मुलांसाठी ओके हां हां हां हां हां

हां हां म्हणजे तिथं आता पॅरंट्ची पण इंटरव्यू असते का पॅरंटची पण इंटव्यू घेता का तुम्ही नाही ॲडमिशन घ्यायला आम्ही दोघं पण येऊ दोघांना यावं लागेल का आईवडिलांना हां हां आणि इनडोअर आउटडोर गेम्स कोणकोणते आहेत तुमच्याकडं

नाही हो ज्युनिअर के जीच्या मुलांसाठी ब ते मोठ्या मुलांसाठी झाले खेळ ते सर हां हां ज्युनिअर के ज्युनिअर के जीच्या मुलांच्या ॲडमिशनसाठी हा काही काही म्हणजे नाही नाही न म्हणजे असं हे आहे का गार्डन वगैरे असं प्लेग्राऊंड प्लेग्राउंड किती मोठं आहे साधारण हां हां हां ओके आणि लेडीज टीचर आहेत का जेंट्स आहेत जे ह जेंट टीचर स्कूल बसेसची सोय कुठे आहे म्हणजे आता आम्ही अहमदनगरमध्ये बघा आम्ही हायवेला आम्ही राहतो हां हां हां न नगर पुणा रोड आहे ना त्याचं ते साई रेसिडेन्सी आहे ना तर तिथं तिथ तिथं स्टॉप असेल का तुमचा कारण तिथं आम्ही आमच्या मुलाला घेऊन येऊ शकतो ओके ओके आणि बाकी तुमची शाळेचं बुक वगैरे ते तुम्ही मग आ ते आम्हाला कसं कलेक्ट करता येईल हां हा म्हणजे त्याच्यामध्ये सगळी माहिती आम्हाला मिळेल ओक ओके आम्ही प तथे येतो आधी बुक कलेक्ट करतो ओके चालेल थँक्यू ओके ओके ओके हां हां नाही आधी आम्ही येतो बघतो ते बुक कलेक्ट करतो आधी तुमच्या याचं शाळेचं त्याच्यात बघतो काय सर्व माहिती घेतो आणि मग इतर पालकांना पण सांगू आम्ही चालेल चालेल चालेल धन्यवाद सर भे भेटू आम्ही तुम्हाला आमच्या पाल्याला घेऊन येतो ओके चालेल